वयाच्या तिसऱ्या वर्षापासून भजन क्षेत्र आहे भजनापासून माझी सुरवात झाली त्यानंतर हळूहळू ऑर्केस्ट्रा लाईनकडे वळलो आणि ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये आधी कोरस करणं किंवा ड्रम वाजवणं किंवा कीबोर्ड वाजवणं या गोष्टी पहिल्या शिकलो पण गाण्याची आवड होती त्याच्यामुळे पहिले भजनामधून भजन कसं बोलायचं ते शिकलो त्याच्यानंतर मग ऑर्केस्ट्रा लाईनला हळूहळू गाणं बोलायला सुरवात केली त्याच्यानंतर मग पाच ते सहा वर्ष ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये काम केल्यानंतर स्वतःची गाणी तयार करायला मी सुरवात केली त्यामध्ये पहिलं गाणं एकविरा आईचं त्याच्यानंतर लावणी फोक असेल किंवा आत्ताचं ट्रेंड आलेला म्हणजे हळदीची गाणी त्या गाणीसुद्धा आता मी बनवायला लागलो आणि गाणी बोलता बोलता मी गाणी लिहायला शिकलो किंवा गाणी कंपोज करायला शिकलो आणि त्यातून इन्कम सोर्स पण चालू झालं पण आवड म्हणून केलेली गोष्ट आता प्रोफेशन म् बनते आहे आणि नुकतंच आत्ता माझं यूट्यूब चॅनेलसुद्धा मी चालू केलं आहे त्यावर माझी गाणी सगळी आहेतच पण हिंदी मराठी आणि सर्वात जास्त करून आगरी कोळी भाषेतील गाणी ही जास्त माझ्या यूट्यूब चॅनेलला आहेत आणि त्याबरोबर ॲक्टिंग करणं किंवा पथनाट्यात काम करणं नाटकात काम करणं हे सुद्धा चालू आहे आणि सध्यातरी मी एक चार पाच नाटकांमध्ये कामं केलं आहे दीड हजारच्यावर पथनाट्यसुद्धा केलेली आहेत आणि सिंगिंग काम चालूच आहे आणि त्याबरोबर आता मूवीलासुद्धा कंपोजिशन किंवा संगीतकार म्हणून काम करतो आहे